नमस्कार हो शरदराव तुम्ही तुम्ही ट्रॅव्हलर आहात हां

हो हो बरोबर आहे तुमची चौकशी म्हणजे आपलं बोलणं झालं होतं तर त्यानुसार मी आणखी तुम्हाला सजेशन देतो सा सात आठ माणसं तुमची फॅमिलीचे आहेत तर मला असं वाटतं तुम्ही की ह्या जम्मू विभागामध्ये आणि त्याला आता नवीन एक टनेल आहे तो तो हिमाचल प्रदेशमधून येणार आहे त्यामुळे ॲक्सेसिबिलिटी पण बरीचे तुम्हाला बाय रोडसुद्धा बरंच फिरता येतं आणि छानपैकी निसर्ग सौंदर्य मुख्य म्हणजे सुंदर वातावरण चार पाच डिग्री फ्रेश ज्याला आपण म्हणतो आणि थंड असं ठिकाण शांत नदी ची सुद्धा तुम्हाला मध्ये चांगली ओळख होते आणि असं निसर्गरम्य परिसरात वेगळं फिरण्यासारखं ठिकाण आहे म्हणजे आगदी मानवी वस्तीपासून वेगळं आणि रस्ते वगैरे पण आता गेल्या चार पाच वर्षापासून अतिशय सुंदर झालेले आहेत तिथे तर त्यामुळे काही अडचण नाही अगदी चौपदरी रस्ते छान आहेत हो हो हो वैष्णोदेवीला सुद्धा जाता येईल वैष्णोदेवीपासून सुरवात करली तरी सुद्धा चालू शकते जम्मूपासून वैष्णोदेवी सुरुवात करू जम्मू वैष्णोदेवीला दोन दिवस

हो करू

मी मी हो हो हो मी मी बघा मी तुम्हाला सांगतो तुम्हाला आपल्याला पहिल्यांदा जम्मूलाच जावं लागेल डायरेक्ट इकडून जम्मू चा सुद्धा आपल्याला तिकीट काढता येईल थ्री टायर नाहीतर टू टायर तुम्ही मला लिस्ट पाठवले आहेत की अजून आपल्याकडे बराच अवधी आहे तीन चार महिने आहेत तर त्यामुळे तिकीटाचा काही प्रॉब्लेम येणार नाही आणि आपण डायरेक्ट जम्मूला जाऊया जम्मूवरून एक दिवस त्या तिथे छानपैकी म्हणजे स्वस्त आणि मस्त अशी संघाची व्यवस्थाय तिथे राहण्याची अगदी ज्याला म्हणतात ना दीडशे रुपये पर हेड एका दिवसाची रा राहणं बिणं सगळं आणि होमस्टेसारखं पण तिथे आहे तिकडून जम्मूला एक वेगळीच तुमची एक छोटीशी ट्रॅव्हल आठ सीटर आपल्याला करता येईल तिकडून किंवा बारा सीटर पण करता येईल म्हणजे सुटसुटीत सामान ठेऊन जात येईल जम हो हो हो सामान पण आहे हो म्हणजे कसं पाय मोकळे करून जरा एक एक सीटवर एकेकाला बसता येईल आणि जम्मू दोन दिवस तिकडून कटरावरून परत तिकडून येता येतं आपल्याला रोपवे पण आहे आणि पा पाहिजे तर आपण रोपवेची पण मजा घेऊया रोपवेचं सुद्धा आधी बुकिंग करता येतं आपल्याला जास्त काही नाही माझ्या फक्त मग काहीतरी बावीशे रुपये वगैरे फक्त त्याचं ॲडव्हान्समध्ये केलं तरं तिकीट आहे ती सुद्धा एक गंमत आहे मस्त आणि दोन दिवस जम्मू झाल्याच्यानंतर आपण तीच गाडी पुढे कंटिन्यू भ भदरवा नंतर दोडा डिस्ट्रिक आणि किश्तवाड हे दोन जे आहेत आणि तिकडून बाहेर पडायचं हिमाचल प्रदेशचा जो आता मस्तपैकी तो डोंगर पोखरून जो पॅसेज अटल टनेलवरून निघतो तिकडून बाहेर पडायचं आणि दोन दिवस पाहायचं तर शिमला पण करू शकतो आपण अशी आठ दिवसाची छानपैकी तिकडून आपण येऊ शकतो मी तुम्हाला डिटेल्स सगळे पाठवून देतो तर हो हो हो हो हो हो होय होय होय आणता येते हो

हो चालेल आपण जरूर विचार करूना त्याच्यावरती नक्की आणि तुम्हाला मी पाठवतो हो दोन दिवस फक्त मला द्या मी नाही नाही नाही नाही हिवाळ्याचं काही नाही तुम्ही एप्रिल मेमध्ये चालला आहेत ना त्यामुळे हां त्यामुळेच प्लेझंट ॲटमॉस्फियर आहे त्यामुळे काहीच त्रास नाही आहे नॉर्मल आपले जे गरम कपडे असतात तेवढे चालतात तिथे बस बस आणि एक सगळे सगळ्यांना माहिती आहे की एक बंद याचे शूज फक्त असतात ते चालायला वगैरे आणि चपला स्लीपर बस बस बस आणि त्यामुळे काही लागत नाही तशी माणसं वाढतील तसं आपण गाड्यांची संख्या वाढू कमी जास्त करू गाड्यांचा ताफा तर एक किंवा दोन एकत्रच जाणार तो मला एक दोन दिवस द्या फक्त मी तिकडे जम्मूमध्ये आमच्या ज्या ट्रॅव्हल एजंट आहे त्यांच्याशी संपर्क करतो आणि एक तुम्हाला राहण्याच्या दृष्टीने तीन चार आपण एक प्लॅनिंग करून देऊ आठ दिवसाची हो चर्चा करता येईल हो हो हो हरकत नाही तुम्ही विमान पाहिजे तर विमानही चूज करू शकता ट्रेन पाहिजे तर ट्रेनचंही हो हो हो हो हो हो

एकत्र भेटतील हो चालेल पाठवतो हां सांगतो तुम्हाला एक दोन दिवस द्या मला तुम्हाला रविवारपर्यंत मी तुम्हाला सगळ्या गोष्टी पाठवतो ओक्के चालेल चालेल ओके धन्यवाद ऑल द बेस्ट हां बाय